पूर्वीचं जग आणि आताचं जग खूप काही आता बदल झाल्यासारखे दिसते जसं बघितलं रस्त्याच्या बाबतीत तर आता रस्ते सिमेटी पूर्वीच्या रस्त्यापेक्षा खूप लाईफ देणारे आहेत पूर्वीपेक्षा आता जर बघितलं तर दवाखान्याचं

सगळं काही शक्य आहे पूर्वीला माणूस उपचाराविना तडफडून तडफडून मरून जायचा पण आता तसं काही राहिलेलं नाही आहे माणसाचे सगळे अवयव हे दवाखान्यात बदलता येतात हे खूप विकास झालेला आहे शिक्षणाच्या बाबतीत सांगायचं ठरलं तर शिक्षणदेखील आता चांगलं मिळतं आहे ग्रामीण भागातदेखील चांगले शिक्षक आता ॲव्हेलेबल आहेत इंटरनेटमुळंही जगात खूप क्रांती झालेली आहे मी तर म्हणेल की इंटरनेट जर नसतं तर दहावीस वर्षं आपण मागे असतो कारण इंटरनेटमुळे आज अशक्य अशा गोष्टी शक्य झालेल्या आहेत मला तर पूर्वीचं जग आणि आताचं जग जर सांगायचं ठरलं तर आताचं जग हे खूप आणि खूप झपाट्याने वाढतं आहे खूप विकास होतो आहे असाच जर विकास चालत राहिला तर नक्कीच आपण आपल्यापेक्षा जे प्रगत झालेले राष्ट्र आहेत देश आहेत त्याच्याही पुढे जायला मागेपुढे पाहणार नाही